खरं तर मी चरित्रकथा वाचते आत्मकथा वाचते कथासंग्रह वाचते तरी मला त्या ठिकाणी असा अनुभव कधी आला नाही की मी हसले मोठ्याने आणि या व्यतिरिक्त मला माझा काव्यसंग्रह वाचायला आवडतात या शिवाय संत वाङ्मय ज्या दासबोध ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा भगवद्गीता असे धार्मिक ग्रंथय ग्रंथाचं पण वाचन केले मी आणि मला तशा कथा जर म्हटलं तर हृदयस्पर्शी मला कथा आवडतात असा हसण्याचा मला कधी खरं पुस्तकं वाचले एखाद दिवस आलंही असेल पण तर मला आता आठवत नाही